काही ठिकाणी प्रवास करत असताना वेगवेगळ्या देशातील लोक वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक तर त्यामुळे थोडे अडथळे निर्माणच होतात पण आपल्या भाषेत त्यांना समजावून सांगणं किंवा त्यांची भाषा आपल्याला काही कळत नाही त्यांना जी भाषा कळेल तो बघायला गेला तर हिंदी भाषा सगळ्यांना तशी थोडी थोडी समजत हिंदी भाषेतून संभाषण करणे जरा सोपे होते तसेच अडथळेही निर्माण होतात पण त्यांना कसं कळेल किंवा आपली भाषा त्यांनी त्यांच्यापर्यंत आपलं मत त्यांच्यापर्यंत कसं पोचवलं त्याचा भरपूर प्रयत्न केला जातो किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो आणि आपली भावना त्यांच्यापर्यंत पोचावी आपल्याला जे हवं आहे म्हणजे एखाद्या आता रस्ता आहे तो रस्ता मो उदाहरणार्थ आपल्याला तिथे जायचं आहे कसा कुठपर्यंत जातो कसं जातो जाण्याचा मार्ग काय आहे हे त्यांना विचारून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं त्यावेळेस अडथळे निर्माण होतात पण अडथळे निर्माण झाले तरी संवाद साधून आपुलकीने